अनेकं पुस्तकं वाचण्यामध्ये आली त्याच्यामध्ये मृत्युंजय पुस्तकं खूप मनाला भावलं आणि त्यामध्ये कर्ण कुंती दुर्योधन धर्म युद्धिष्ठिरराजा या सगळ्यांची माहिती आहे अवतरण आहेत त्यांचे त्याच्यामध्ये कुंतीची जे कुंती हे जे अवतरण आहे ते मला खूप मनाला आवडलं किंवा भावलं तर कुंतीची जी घुसमट झालेली आहे लहानपणीचं बाळ झाल्या झाल्या त्याला पाण्यामध्ये सोडून दिलं त्या आई या ह्रदयाची काय घुसमट आहे ती घुसमट तिथं मृत्युंजयमध्ये लेखकानं शिवाजी सावंतनं काय केलेली दाखवून दिलेली आहे तरं प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये असे काही प्रसंग येतात की त्यावेळेस त्या माणसाची घुसमट होते तर समाजानं काय केलं पाहिजे तर ही घुसमट त्याची थोडीशीच कमी करण्यासाठी की आपण त्याला सहकार्य केलं पाहिजे त्याच्यावर तर ताशेरे न मारता त्याला आपल्याला काय मदत करता येईल का त्याच्यातून त्याला बाहेर काढता येईल का याच्यासाठी जर प्र प्रत्येक माणसानं जर प्रयत्न केले तर निश्चितच काय होणार आहे तरं समाजामध्ये जी असलेली घुसमट आहे ती घुसमट कमी व्हायचा प्रयत्न होईल